संस्कृतीचा विचार करताना आणि स्त्रियांच्या ऋतुकाळाचा विचार करताना पूर्वीपासून ते आतापर्यंत अनेक बदल झाले पूर्वी अशा प्रकारे लोकां म्हणजे स्त्रियांना त्यावेळेला तीन ते चार दिवस किंवा पाच दिवस जशाप्रमाणे त्या गावाची पद्धती असेल त्या पद्धतीनुसार त्यांना बाहेर राहावं लागतं असे कोणताही व्यवहार त्यांचा घरामध्ये किंवा देव्हाऱ्याच्या आजूबाजूला कधीही होत नसे पण ही संस्कृती का असेल कशासाठी असेल स्त्रियांना का बाहेर ठेवलं जायचं तर त्याच्यामागे स्वच्छता हा मोठा भाग होता स्वच्छतेची त्यावेळेला एवढी व्यवस्था किंवा त्या प्रसिद्धी झालेली नव्हती त्यावेळेला उपकरणंसुद्धा जशी आता आज सहज मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत ती त्यावेळेला उपलब्ध नव्हती आणि त्याचा कदाचित त्या पूर्वीच्या लोकांना त्या गोष्टीसाठी त्या स्त्रियांना स्वच्छतेसाठी बाहेर ठेवण्याचा विचार त्यावेळेच्या लोकांनी केला असेल पण आता तसं होत नाही आहे आता आरोग्याची पण काळजी घेतली जाते त्यांच्या त्या आरोग्याबाबत पुरेशी जागृतीसुद्धा झालेली आहे आणि ती जागृती झाल्यामुळे आणि पूर्वीसारखे कडक नियमही आता राहिलेले नसल्यामुळे आज समाजामध्ये जर आपण पाहिलं तर ही जी स्त्रियांची ऋतूकाळाकडे पाहण्याची जी दृष्टिकोण होता तो आता दृष्टिकोण बदलत चाललेला आहे आणि स्त्रियासुद्धा आता सुशिक्षित होत आहेत आणि झालेल्याच आहेत आणि त्याच्यामुळे त्यासुद्धा त्या प्रकारची काळजी चांगल्या प्रकारे घेत आहेत